हां बोला ना हां नमस्कार बोला

आम्ही मानसी सुपर मार्केट बीड ऑफर आहेत मग तुम्हाला कसं पाहिजे कशासाठी पाहिजे हा आपल्याकडं आहे होलसेलमध्ये तुम्हाला कसं पाहिजे मग नेमकं आता लेडीज जेंट्स

हां चालतं आहे भेटून जाईल आपल्याला त्याच्यामध्ये हां त्याच्यामदे व्हरायटी आहेत तुम्हाला हार्मनी म्हणा जीन्स म्हणा टीशर्ट हां कुर्ता असे तुम्हाला व्हरायटी भरपूर हां तुम्हाला कोणते पाहिजे असं नेमकं तुम्हाला नवीन शॉप पाह्यजे का नवीन दुकान

हा हा हा हां

नाही आहे आपलं दहा वर्षापासून आपलं आहे ना ही चालू बिझनेसमध्ये हां तर आपले चांगलेत आपण हां तुम्हाला काय अडचन येणार नाही

आपल्याला ड्रेस आता तुम्हाला किती पीस पाहिजेत नेमके हा पाचशे पीस म्हटले तरी एक आहेच तरी कपड्याचे चाल चालेल का हां तुम्ही जसं म्हणताल तसं आम्ही तयार करून देऊ त्याला काय अडचण नाही

हां तर तसं चालते तुम्ही एकदा भेटा ना एकदा येऊन सगळी ऑर्डर ते देऊ हां तुमचं ते काही दुकानाचा लोगो म्हणा काही शर्टवर काय करायचं असेल हां येते ना हो ऑनलाईनमध्ये चालेल देताल आम्ही हा चालते डिलेवरी आम्ही देताल तुम्हाला हो तुम्ही जी ठिकाण टाकतान त्याच्यावर डिलीवरी होऊन जाईल तुमची सामान आपल्याला नाही नाही म्हटलं तरी आता वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत पीस त्याच्यामुळे लहान मुलांचे म्हटले थोडे जरा स्वस्त पडतील आणि मोठ्या माणसाचे थोडेसे जरा पडतील दोनशे तीनशे रुपयापर्यंत पडेल मोठ्या माणसाचे हा शर्ट पँट एक ड्रेस पडेल तुम्हाला तीनशे रुपयाला हां तुम्ही मग ते सातशे आठशे हजार असे विकू शकता हां कमी नाही की आता ते रेट सध्या तीच चालू आहे ना चालते मग आपण बोलू न मग त्याच्यावर वाढले तर आणखी होईल कमी हा कमी जास्त होईल थोडं कारण की होलसेलचे भाव एकच असतात ना आपलं बीडमध्ये

तुमाला मी लोकेशन सेंड करतो वाटलं तर

चालतं आहे तुम्हाला कुठं टाकायची आहे शॉपी शॉप

म्हणजे कसं येतं गाव कसं आहे असं मोठं क लहान कसं व्हिलेज आहे अंबेजोगाई आहे ऐकून मध्ये पण हां चालत आहे मग तुम्हाला करून घेऊ आपण काय अडचण नाही हां आणखी काय तुम्हाला हां कमी जास्त होईल चिल्ड्रनचं तुम्हाला दीडशेपर्यंत बसून जाईल हा लास्टचं तुम्हाला लावू कमी जास्त करून देईन एक तर फीचरचे चाळीस हा असे तुम्हाला वरायटी आता सांगा कसे पाहिजे नेमकं वरायटी

तसं क्वाॅलिटी आहे आपल्याकडं कलर जात नाही फाटत नाही कपडा हां अँकल जीन्स आता नवीन दिसायला लागल्यात सेम व्हरायटी आहेत हां ते सर्व भेटून जाईल आणि आणखी बघा लेडीज नाही तुम्हाला ते आणखीनमध्ये कसं पाहिजे लेडीजचं पण आहे आपल्याकड जीन्स आहे पुन्हा चिल्ड्रन्स आहे

म्हणजे सुरूवात आहे ना ही हा चालत आहे तुमचं दुकान असं केवढं मोठं आहे असं किती

हां तर तुम्हाला कलर ते कोणते पाहिजेत कसे पाहिजेत कपडा एक एक हां बरं बर हां

हां चालते ट्रेंडमध्ये तुम्हाला मिळून जाईल आपल्याकडं हा आणि स्पोर्टमध्ये काही म्हणजे आपल्याकडं काय शूजची पण आहे ना शूज पायातले बुठ हा त्याचे पण आहे मग तुम्हाला जर ते कपड्यासोबत ठेवायचे असले हां नवीन हो आहे ना त्याय मिळून जाईल तुम्हाला ते त्याचा पण तुम्हाला भाव सांगतो मी हां तर त्याचं असं घेण्यावर आहे आता किती तुम्हाला घ्यायची ते

आणि काय नाव आहे तुमच्या दुकानाचं हां नवीन लेटेस्टमध्ये का

चालेल तुम्हाला आमची आ आणखी काही माहिती काही विचारपूस नवीन आहेत ना तुम्ही या व्यवसायामध्ये हां नाही म्हणजे तुम्हाला काही असतील हां तुम्हाला काही माहिती काही मा पाहिजे असले तर मिळून जाईल आपल्याकडून हां वाटलं तरं तुम्ही काय करा ऑनलाईन घेण्यापेक्षा इथं या तुम्ही भेटा तुम्हाला कसे प्रोडक्ट पाहिजेत कसे काय त्यांची पॅकेजिंग कशी आहे लोगो ती सगळं तुम्ही बघून करून कलर बी सगळं फिक्स करून घ्या हां जेणेकरून तुमचा नवीन व्यवसायनं चालाय पाहिजे हो मग या भेटा तुम्ही हां केव्हा भेटता तुम्ही सकाळी का दहाच्या नंतर चालू असते दहाच्यानंतर केव्हा पण तुम्ही आला तरी चालेल नऊ वाजेपर्यंत रात्री का हां हां आणखी काही तुम्हाला माहिती पाहिजे असली तर घ्या हां विचारा म्हणजे आणखी काही माहिती तुम्हाला ह चालतं आहे मग हो हो या मग उद्या भेटा हो उद्या भेटा भेटून घ्या उद्या हो चालत आहे हो हो वे